आरोग्य सेवा ही फसवणूक आणि भ्रष्टाचार या दोन्ही समस्यांनी ग्रस्त आहे असं मला वाटतं आरोग्य सेवेमध्ये तुम्ही सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या सेवा या भ्रष्टाचार आणि फसवणूक ह्या दोन्ही समस्यानी ग्रस्त आहेत राज्य सरकार ह्या दोन्ही समस्या नीटपणे हाताळत आहे असं काही वाटत नाही आरोग्यसेवेत साधे साधे दाखले मिळवण्याचा तुम्ही सरकारी सेवेतून प्रयत्न करा तिथे तुम्हाला मग फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आढळून येतो एखाद चांगल्या कंपनीचं इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करा तिथे तुम्हाला भ्रष्टाचार आढळतो त्याशिवाय तुम्हाला खाजगी सेवेमध्ये जर विचार केला तर तुमचं आधी विमा काढलेला आहे की नाही आरोग्य विमा असेल तर त्या आरोग्य विम्यासाठी एखाद्या छोट्या छोट्या सर्जरीमध्ये सुद्धा बिलं फुगवून सांगणे त्याचे आकडे वाढवणे त्याचे पैसे वाढवणे असे प्रकार घडतात आणि विमा कंपनीने पैसे मान्य करेपर्यंत तुम्हाला हॉ हॉस्पिटलमधून सोडत नाहीत हेच न सोडणं हे देखील त्यांच्या हातात नाही आणि त्यामुळे भ्रष्टाचार आणि फसवणूक हे प्रयत्न हे दोन्ही गोष्टी राज्य सरकार नीटपणे हाताळत आहे असं काही वाटत नाही कारण कुणाला शिक्षा झाल्याचं कधीही दिसून येत नाही कुणाची प्रमोशन बंद झाल्याचं कधीही प्रय प्रसिद्ध होत नाही आणि ह्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक कायम भीती ही अशी अस्तित्वातच असते